माझा मित्र विशाल ह्याने मला एक कादंबरी दिली होती ज जिचं जे फ्रंट पेज होतं तेसुद्धा म्हणजे खराब झालेलं होतं त्याचा टायटल काय ते पण धड वाचता येत नव्हतं पण मी असं त्यांनी मला बोलला की स्टोरी खूप चांगली आहे तर तू एकदा वाचून बघ तर स्टोरी वाचता वाचता सुरुवातीला तर मला ती काय अजिबात आवडत नव्हती म्हणजे मी वाचायची त्यांनी दिली म्हणून मी वाचत होतो असं चाललं होतं पण जसं जसं स्टोरीचा स्टोरी मला कळायला लागली जसं जसं पितो पुढे गेला तसं इंटरेस आला त्याच्यामध्ये आणि ती लहान नव्हती म्हणजे बऱ्यापैकी एक पाऊण किलो एवढी तरी होती ती तर दोन दिवसांनी मला परत टाईम भेटला मग मी परत बसलो वाचायला तर हळूहळू त्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि ती कम्प्लीट होईपर्यंत मला साधारणत एक पाच सहा दिवस लागले होते तर चौथ्या पाचव्या दिवशी मला कळलं की या स्टोरीमध्ये जेवढं मी विचार करतो त्याच्यापेक्षा अधिक अधिक अधिक इंटरेस्टेड आहे आतमध्ये तर मग असंच टाईम गेला आणि नंतर मी विशाललासुद्धा परत एकदा कॉल केला की बाबा तू काय दिलं आहेस हे एवढी भारी स्टोरी आहे की पुस्तकाचं नाव काय किंवा हे कोणी लिहिलं आहे तर तेही देखील त्याला माहीत नव्हतं तर असंच त्या पुस्तकाचं नाव अजून टायटल मला पण माहिती नाही आहे पण ती स्टोरी फार सुंदर होती